पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या जीवनात कोणतरी आयडाल असतो तर माझ्या जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर जोसेप मर्फी शत्रपती शिवाजी महाराज असे लोक आहेत डॉक्टर जोसेप मर्फीने मला एवढंच शिकवलं की तुम्ही जी गोष्ट विचार करता ज्या गोष्टीचा क्षणाक्षणात विचार करता आणि मनामनात विचार करता ती गोष्ट शंभर टक्के तुमची पूर्ण होणार मग तिला कितीही कालावधी लागू दे पण एक गोष्ट दिवसातून हजार वेळा तुमच्या मनात यायला पाहिजे की मी सिंगर होणारे मी ॲक्टर होणार आहे मी डॉक्टर होणार आहे ही गोष्ट जेव्हा हजार वेळा तुमच्या मनात घर करून उभी राहील तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार व्हाल आणि माझ्या मते मी ॲक्टर सिंगर राईटर कंपोजर या सर्व गोष्टी करतो आणि हे मला कोणी जर शिकवले असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर स बाबासाहेब आंबेडकर वयाच्या बासष्टव्या वर्षी वॉयलिन शिकले आणि त्यानी एवढ्या डिग्ऱ्या घेतल्या आणि त्यापण अशा खडतर काळामध्ये म्हणून माझे आयडल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मानतो आणि शिवाजी महाराजांनी मला शिकवले की मराठी माणूस आहेस तर हार कधी मार मार हार कधी पत्करायची नाही म्हणून डॉक शिवाजी महाराजाना त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जोसेप मर्फी ह्या तिघांचा माझ्या मनावर फार मोठा परिणाम झालेला आहे